प्रथमच चित्र काढताना लोक कोणत्या प्रकारच्या चुका काढतात आता लोकांचं राहू दे पण मी माझं सांगते की प्रथम मी चित्र काढत असताना मला काय काय चुका झाल्या पहिल्यांदा तर मी लीड पेन्सिलचा वापर करून चित्र काढत होते ही माझी सगळ्यात मोठी चूक होती का तर आपण ज्यावेळेस लीड पेन्सिल कागदावरती वापरतो आहे त्यावेळेला ती कागदावरती उठून दिसते जेणेकरून आपण शेडेड पेन्सिल वगैरे वापरली तर ती तेवढी उठून दिसत नाही पण ज्यावेळेला आपण लेड पेन्सिल वापरतो आहे त्यावेळेला त्या ओरखडे पडल्यासारखं दिसतं आहे त्यामुळे ही पहिली चूक आहे आणि आपण असं काहीतरी खोडतो आहे की जेणेकरून ते सगळं पेज वगेरे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे असं काहीतरी न खोडता आपण चित्र काढणं गरजेचं आहे त्यानंतर फक्त चित्र काढणेच नाही तर एक चित्रकार असतो त्याला चित्र रंगवताही आलं पाहिजे मग ते कशा प्रकारे रंगवावं कलर कॉम्बिनेशन्स एक वेळेस आपण नवीन असतो त्यामुळं आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स तेवढे जमत नसतात त्यामुळं काय करायला पाहिजे आधी कलर कॉम्बिनेशन्स शिकायला पाहिजे जर आपण वॉटर कलर देणार असेल तर वॉटर कलर आपण कसा द्यावा किती पाण्याचं प्रमाण असावं ते किती वेळात वाळेल याचीसुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे ह्या ह्या टुका ह्या चुका आपण टाळल्यावरच आपण एक चांगला चित्रकार होणार आहे आणि चांगला चित्रकार होण्यासाठी सहजच आज चित्र काढलं आहे म्हणून आपण उद्या चित्रकार होऊ असं नाही आहे चांगला चित्र काढण्यासाठी आपल्याला भरपूर भरपूर भरपूर सरावाची आवश्यकता आहे आपण जे बघेल ते चित्र आपल्याला काढायला यायला पाहिजे मगच आपण खरा चित्रकार होऊ शकतो जो कलर आहे तो आपल्याला कलर बनवता यायला पाहिजेत ज्या शेड आहेत त्या आपल्याला शेड तयार करता यायला पाहिजेत मगच एक उत्तम चित्रकार होण्यास आपण लायक आहोत असे म्हटले जाईल या चुका टाळल्या तर आपण नक्कीच चित्रकार होऊ शकतो